हां हां बोल बसून आहे

हो हो हां बोला हां वर्धा जिल्ह्या वर्धेतलं ना हां चांगलं आहे ना पाहण्यालायक प्लेस आहे चांगलं आहे व्यवस्थित आहे वातावरण चांगलं आहे हां ते येऊ शकता ना ख खर्च काय तीस रुपये येणं जाणं खर्चाचं काय ते इथे येऊ शकता प्लेस चांगला आहे सर्व्या गोष्टी चांगल्या आहे फॅम फॅमिली येऊ शकता इथं वातावरण चांगलं आहे हां भरपूर आहे तसं आमच्या सिंधीला पण आहे पोळा पाहण्यालायक राहते पोळ्यामध्ये भरपूर हे असते एका दिवसाचा असते पण हां चांगलं पाहण्यालायक राहते पब्लिक ते मग भरपूर ब नंदी पाहण्यालायक राहते सगळंच राहते छान आहे हां हां येऊ शकता हां हां येऊ शकता चांगला आहे प्ले पाहण्यालायक आहे येऊ शकता वातावरण चांगला आहे येऊ शकता

हा काही नाही ठीक आहे आता असं सगळं वगैरे ठीक आहे हो येऊ शकता परिवारासह येऊ शकता हो हो जेवण वगैरे झालं आहे ना हां चाय वगैरे झाला ठीक आहे ठीक आहे